हॅलो अथर्व मी तुझी मैत्रीण स्नेहल बोलते आहे अरे काही दिवसात समजलं मला तुझी तब्येत ठीक नव्हती म्हणून म्हटलं जरा फोनवरती तुला तब्येतीबादत थोडं मार्गदर्शन करावं म्हणून फोन केला कसं आहेस तू काय म्हणते आहे तब्येत कशी आहे ठीक आहे ना सध्या थोडं वातावरणामुळे तब्येतीमध्ये थोडे खालीवर होत आहे सध्या तब्येत तर काळजी घे इकडे तिकडे फिरू नको आहारामध्ये चांगले पथ्य पाळ थोडं नैसर्गिकरित्या जे येतं फळ असू दे ते जर आहारामध्ये येऊ देत आणि जे आपण खातो काजू बदाम पिस्ता अक्रोड ह्याचं प्रमाण वाढव तुझ्या अन्नामध्ये जेवण करताना संध्याकाळी दही तूप ताक याचा प्रमाण वाढव ज्यामधून आपल्याला प्रोटीन मिळतील ज्यामधून आपल्याला जास्त कार्बोहायड्रेट्स मिळतील ते पदार्थ खाण्यामध्ये वाढव सकाळ सकाळी उठून थोडा व्यायाम कर आणि लवकर झोप संध्याकाळी त्याच्यामुळे तब्येत सुधारेल लवकर तब्येतीमध्ये फरक पडेल त्यामुळे परत पण तुला त्रास कुठले उद्भवणार नाहीत आणि काळजी घे स्वतःची